हॅलो हां कॉल कॅ तुमी कॉल केलेला ना मॅम हां मॅम बोला काय झालं हां नाही मॅम सॉरी बट जे मम्मी पप्पा ज्यांचे इंग्लिश शिकलेत ना त्यांनाच ॲडमिशन ओपन आहे असं मराठी सोशिओलॉजी असे जे काही बोलतात ना तुम्ही लोक ते नाही आहे नाही होणार मॅम तसं नाही ना रुल्स आहे की ज्याचे मम्मी पप्पा हो ते बट आम्ही कसं सांगणार तुम्हाला कारण की त्याचे मम्मी पप्पा जे इंग्लिश बोलतात तेच त्यांनाच ओपन आहे ना शाळा ॲडमिशन वगैरे हो ठीक आहे ते मला समजतं सर्व बट माझे पण काही प्रोसिजर्स असतात सरांना वगैरे विचार लागतं पुढे पण मी प्रिंसिपल असेल तरी पण त्यांना विचारूनच सर्व काही होऊ शकतं कॉलेज माझ्या अंडर असतं सगळं शाळा वगैरे ओके ओके हो ठीक आहे हो हो मी कोशिश करेन मी तुमच्या मुलांसाठी मी कोशिश करेन मी तुम्हाला सांगेन विचार वगैरे करून अच्छा ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला उद्या भेटू शकता का कॉलेज शाळेमध्ये येऊन भेटू शकते का ओके ठीक आहे तुमच्या मुलाला पण घेऊन या मी ते त्याच्याशी बोलेन तुमच्याशी बोलेन मग जे काय ते पुढे मी तुम्हाला सांगू फीस मॅम तुम्हाला परवडेल का नाही मला माहीत नाही बट फी जास्त आहे कारण इंग्लिश स्कूलची म्हणल्यावर खूपच जास्त आहे फी मॅम आय थिंक वीस हजार आहे फी जर तुम्ही तुमच्या कास्टमध्ये जर हे चेंज असेल तर मग काही कमी जास्त होऊ शकेल हो जर ओपन कास्ट असतं हो ओपन कास्ट असतं कुणाची एस सी वगैरे असतं ना ते एस सी कास्टमध्ये येत असेल ना तुम्ही तर मग कमी होऊ शकेल फी हो चालेल चालेल तुम्ही या उद्या शाळेला मला भेटा तुमच्या मुलाला पण घेऊन या सोबत हां ती मग मी सांगेन तुम्हाला ॲडमिशनचं काय आहे काय होईल ते सिप्झ अंधेरी ईस्टला हां सारीपुत नगरला ओके हां हां हां वेलकम